आम्हाला गावापासून जर शहरामध्ये जायचं असेल किंवा शहरामध्ये प्रवास करायचा असेल जसे कॉलेजसाठी म्हणा किंवा एखादी एमर्जन्सी असेल घरात तर हॉस्पिटलसाठी म्हणा जसे सु काही जसं फॉम भरण्यासाठी म्हणा गोरमेंटचे आम्ही एक्झामची प्रिप्रेशन करत आहे त्यासाठी जे सेंटर मिळतात कॉलेजेसचे त्यासाठी आम्हाला शहरामध्ये यावं लागतात तर यासाठी जे आहे ते साधन जे आहे जे वाहतूक ही आहे त्यांना आम्हाला बरचसं तोंड द्यावं लागतं कारण आत्ता जी साधन जे आहे त्याला प्रत्येक टायमाला खूप जास्तीत जास्त पैसे द्यावं लागते जायला शंभर आणि यायला शंभर असे आमचे दोनशे रुपये चालले जातात अन् त्यातल्या त्यात आमची जी कमाई आहे ती आहे फक्त पाच हजार पाच हजारमध्ये माजा माझं घर चालवावं लागतं दोन हजार घर चालवावं लागतं त्यामध्ये मुलाची शिक्षण फीस आहे त्यामुळे दोन हजार जातात एक हजार राहतात एक हजारामध्ये मला तेवढं ट्रॅवलिंग करणं ते जे आहे ते परवडत नाही तर त्यामुळे मला वाहतुकीच्या ज्या समस्या आहे किंवा साधनाच्या ज्या समस्या आहे त्यांना खूप जास्त त्या आव्हानांना मला सामोरे जावे लागतं आणि खूप प्रॉब्लेम येते कधी बस लवकरात लवकर मिळत नाही त्यामुळं तेथे त्यामुळे तिकडे मला इंटरव्यूला मी लेट होते आणि जर बस लव अवॅलॅबल असली तर ता बस जी आहे ती खूप लेट पोहोचवते लवकरात लवकर पोहोचत नाही त्यामुळं मला जॉबवरती अहमला बसच्या दोन गोष्टी ऐकावं लागतात किंवा एमर्जन्सी असेल तर त्यामुळे आम्हाला पटकन तिथे कॅब अवॅलॅबल मिळत नाही कॅब बुक होत नाही आणि ओला आणि उबर ज्या असं आहे ते गावामध्ये सध्या शक्यतो तर चालत नाही आहे सध्या तर त्यासाठी आम्हाला एखादी भाड्याने टॅक्सी बुक करावं लागते आणि मग नंतर शहरामध्ये त्यांना आणावे लागते अशा प्रकारचे जे साधन आहे जे वाहतूक ए आहे त्यांना आम्हाला त्यांच्या आव्हानाला आम्हाला समोरे जावं लागतात